जसे लोकांना रेडिमेट किंवा फॅशनेबल कपडे खरेदीकडे क वाढता कल आहे ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन दुकानदारांनी स्वतंत्र दालने थाटली आहेत महाद्वार रोड शिवाजी रोड म्हणजे अशासारख्या प्रत्येकी ठिकाणी आपापली दुकानं रेडिमेड कपड्यांची सजली सध्या गाजत असलेले सिनेमे आणि वाहिन्या व मालिकांचे प्रभावी कापड मार्केटवर दिसते वेगवेगळ्या मालिकेतील गाजलेल्या व्यक्तीरेखाचे वेशभूषाचे क्रेझ वाढलेला आहे तर ते आपल्याला मार्केट पहायला मिळते व्यक्तिरेखांनी परिधान केलेली वेशभूषा जाहिरात काहीजणांनी केली तर सोबतीला दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती जाहीर केलेल्या आहे असतात तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत सवलत देतात रकमेच्या खरेदीवर भेटवस्तू अशा ऑफर्स अनेक सणासुदीला नवीन कपडे खरेदी करण्यात मोठ्या प्रमाणात असतात लहान मुलांच्या तयार कपड्यांच्या बाजारपेठेत यंदाही फॅशनची चलती रा आहे मुलांच्या कपड्यांचे मार्केट मोठे आहे दुकानदारांनी लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दुकाने थाटून बसलेले आहे तरूणांमध्ये जॉकेट फॅन्सी ड्रेस आकर्षण ब्रँडेड कपडे नामवंत कंपन्या जीन्स खरेदी वगैरे या युवा वर्गाचा कल भरपूर आहे डिझाईन टी शर्ट युवतींमध्ये वर्कमधील चुडीदारचे आकर्षण आणि महिलांमध्ये वर्गासाठी नऊवारी साड्यांचा असंख्य व्हरायटीज आहेत सिल्क साड्या पैठणी वर्क साड्या फॅन्सी साड्या कांचीवरम अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या कलाकुसरीन सजलेल्या साड्या महिलांना वर्गांना आकर्षित करते आणि ते मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि लोकांचा कल आजकाल शिवलेल्यापेक्षा रेडिमेड कपड्यांकडेच जास्त कल आहे कारण की ते स्वस्त आणि चांगले मिळतात